सर फ्लिपकार्ट शोरुममध्ये लागलाय ना अरे तुमचं नाव फ्लिपकार्ट आहे काय तुमचं एवढं ब्रॅंडेड कंपनी सर्व असं या नावाने तुम्ही एखाद्याला फ्लिपकार्टला पूर्ण वाट लावून टाकली आणि तुमची टी व्ही एवढी वॉरेंटी आहे एच डी क्वॉलटि आहे एच डीचं तर चित्र दिसत नाही आहे

त्यानंतर ते त्याची एकदम काय त्याचा साऊंड असा फाटल्यासारखा येते व्यवस्थित येत नाही त्याचा साऊंडचा हे आणि त्याचबरोबर ना त्याचं म्हणजे ऐक्चुअल्ली काय वायफाय बरोबर वायफाय वरच चालत नाही कशावरच चालून नाही राहिला आणि हे मी ऑलरेडी कम्पलेंट टाकली होती तर एकजण ते आले होते तुमची माणसं त्यांनी काय तरी केलं मग परत ते पाचसहा दिवस व्यवस्थित चालले परत तोच प्रॉब्लेम परत मी कॉल केला परत आले परत एक आठवडाभर बरोबर चालली आता मला सांगा मी जर एवढ्या महागाचा टी व्ही घेतो एवढ्या तुमच्या ब्रॅडेड शोरुम आहे नाव तुम्ही एवढं मोठ्या कंपनीचं नाव देऊन ठेवलं फ्लिपकार्ट तर हे नेहमी नेहमी एकच प्रॉब्लेम कसा काय त्याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित प्रॉडक्ट सप्लाय करत नाही आहे की क्वॉलटिच तशी आहे तिकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आता काय करायवं या टी व्हीचं पहा बा आता तुम्ही तुम्हाला काय वाटतं तर मला असं वाटतंय की तुम्ही पीस जर देऊ आता वॉरेंटी ती ल्पेटमध्ये आहे तर पीस टू पीस रिपलेस करुन द्यायला पाहिजे तुम्ही ते दुरुस्ती करता ते ते होणार नाही मला वाटते एक तर हे जे तुम्ही पीस दिलं आहे ना टी व्हीचं हेच डॅमेज आहे फॉलटि पीस आहे ते घेऊन जा दुसरं चेक करा आणि ते म्हणजे आम्हाला रीप्लेस करा कारण की याच्यात लई प्रॉब्लेम आहे ना यच डी क्वॉलटि वाटत आहे चित्राची वायफाय कनेट होत नाही आहे ब्ल्युटूथ कनेट होत नाही आहे वॉइस बरोबर नाही आहे म्हणजे त्या क्वॉलटिच्या मानानं म्हणजे त्या प्रॉडक्टची तुम्ही जी सांगितली होती किंमतीच्या मानाने अजिबात काय वाटत नाही तर करा त्यावर काय तरी उपाय